कुठल्याही कलेत प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे आवश्यक असते काही जणांमध्ये उपजत कलागुण असतात ते ती कला लवकर आत्मसात करू शकतात एवढंच गायन ही अशी कला आहे की ती शिकण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते व भरपूर वेळही द्यावा लागतो त्यासाठी चांगला गुरु पण मिळावा लागतो ही कला लहानपणापासून शिकल्यास ती लवकर आत्मसात होते आवाजाला वजन येते फिरत येते रोज रियाज केल्यास सुर आणि ताल याचे ज्ञान वाढून आवाजातही गोडवा निर्माण होण्यास मदत होते गायकांचा शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असावा लागतो ज्यामुळे ते कुठल्याही प्रकारचे गायन जसे शास्त्रीय संगीत सुगम संगीत नाट्यगीतं चित्रपट गीतं सहजतेने गाऊ शकतात प्रशिक्षण न घेता उत्तम गायक होणं अवगड आहे असं मला वाटतं परंतु असं पण ऐकलं आहे की प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी संगीताचे शिक्षण घेतलेले नसून सुद्धा ते उत्तम पार्श्वगायक होऊन गेले हे जर खरे असेल तर तो एक चमत्कारच म्हणावा लागेल